आपल्याला सामान्यपणे सर्दी खोकला हा रोग होतो पण तो सामान्य आहे त्याच्यामुळे सर्वात जास्त हे डेंगूचा प्रकार आहे डेंगुमध्ये आपल्याला एखादा मच्छर वगैरे चावला की डेंगु हा मोठ्या प्रमाणात होतो त्याच्यात फार प्रकृती बिघडते ती प्रकृती बिघडल्यामुळे म्हणा त्वरित आपल्याला दवाखान्यात जावं लागते त्याच्या फार समस्या असतात डेंगु हा रोग लवकर बरा होत नाही त्याला सलाईन वगैरे घ्यावं लागते खूप गोळ्या औषधं घ्यावं लागते त्याच्यासाठी आणि कुपोषणमध्ये म्हटलं की जसं व्हिटॅमिनची कमी असल्यामुळं कुपोषण सुद्धा होऊ शकते म्हणूनच मुलांचा जन्म झाला की त्यांना हे ते त्यांना पोलिओ दिला जातो को त्याच्या मते त्याच्यापासून त्यांचं संरक्षण मुलांचं संरक्षण होते लहान लेकरांचं पोलिओ दिल्यामुळे आताशा जा असासा ज्यांना रोग जसं की साधारणतः असा मला म्हटलं साधारणतः कांजण्या वगैरे होतात कांजण्या निघतात कांजण्यांमधे मुलांना घरात ठेवावं लागते त्यांना बाहेर कुठं जाता येत नाही जाऊ द्यावं लागत नाही हवा वगैरे लागते त्याच्यामुळे ते जास्त होते